सरकारी दवाखान्यामध्ये चांगली व्यवस्था मिळते कोरोनाच्या काळामध्ये चांगली सुविधा झाली आणि पेशंटला चांगला लाभ मिळाला प्रायवेट हॉस्पिटलमध्ये काही सुविधा नसल्यामुळे सरकारी ऑस्पिटलने चांगले मार्गदर्शन केले आणि पेशंटचे प्राण वाचले चांगली व्यवस्था आहे